चित्रकलेमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत म्हणजे त्याचे वेगवेगळे स्टेजेस आहेत की बाबा आपण एक स्टेज पार केल्यानंतर दुसरा असतो तसं त्याच्यामध्ये दोन मेन असतात त्याच्यामध्ये एगजाम असतात दोन परीक्षा ज्याला बोलतात इंटरमिजेट आणि एलिमेंटरी ह्या दोन एगजाममध्ये जो पण म्हणजे उत्तीर्ण होतो त्याला चित्रकलेचं ज्ञान अवगत होतं खूप सारं ज्ञान अवगत होतं त्याला चित्रकला ही काय म्हणजे अशी साधी कला नाही कोणाला जर त्याच्यामध्ये निपुण व्हायचं असेल तर त्याला नेहमी रोज असं सातत्याने नेहमी त्याचा अभ्यास करावा लागतो प्रॅक्टिस करावी लागते चित्र काढण्याची चित्र काढण्यामध्ये पण टाईप्स अशा आहेत की त्याचे प्रकार आहेत वस्तूचित्र एखादं आपण पेंटिंग करत असू किंवा लाईव्ह आपण जे पेंटिंग बनवतो कोणाचं पण माणसांचं वगैरे असं प्राण्यांचं तर ते म्हणजे निसर्गचित्र असे प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप प्रॅक्टिसची गरज असते असं एकाच ह्याच्यामध्ये को कोणालाच नाही जमत ते चित्रकला ही कला खूप थोडीशी अवघड आहे म्हणजे प्रॅक्टिस केली तर ते होत राहील बरोबर ते आपल्याला येतं आता मला पण पहिले काय म्हणजे एवढी हे नव्हतीच चित्र काढता काढायला मला थोडासा प्रॉब्लेम व्हायचा पण जसं आपण प्रॅक्टिस करत जाऊ तसं तसं ते होत जातं मोस्टली मला आपणही ज्याचं पेंटिंग काढतो ना समोरून लाईट पेंटिंग बोलतात ज्याला तर कोणत्या पण माणसाचं म्हणा असं ते मॉलमध्ये वगैरे दिसतं तसंही ते लोकं पटापट काढतात लगेच दोन सेकं दोन मिंटामध्ये त्यांचं होतं पण ते आपल्याला टाईम लागतो कारण आपल्यालाही तेवढी प्रॅक्टिस नसते आपल्यात एवढा अभ्यास नसतो की कसं म्हणजे स्टार्टींग कुठून केली पाहिजे त्याचा एन्ड कसा असला पाहिजे त्याचे शेड्स वगैरे खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या चित्रकलेमध्ये आपल्याला अवगत करून घ्यायचे असतात तर त् तेच म्हणजे मला हेच बोलायचं आहे की माझ्यासाठी आव्हानात्मक तर काय होतं की आपण ते लाईव्ह पेंटिंग जे करतो कारण नॉर्मली निसर्गचित्र वगैरे असं आपण म्हणजे वस्तुचित्र असं इमॅजिन करून काढता येतं आपल्याला त्याचे शेडींग्स वगैरे प्रॉपर तसं आपण देऊ शकतो पण जे लाईव्ह चि हे असतं लाईव्ह ड्रॉईंग असते आपली जी पेंटिंग तर ती जशीची तशी हुबहू येणं खूप गरजेचं असतं नाही र मग त्याचा काय फायदाच नाही आपण बोलतोच का त्याला लाईव्ह पेंटिंग कारण ते तसं म्हणजे असलं पाहिजे जे रिअलमध्ये आहे तेच आपल्या पेंटिंगमध्ये आपल्याला उतरवता आलं पाहिजे लोकांना चित्राच्या माध्यमातून आपण काय सांगण्याचा प्रयत्न करतोय हे आपल्याला म्हणजे हे लोकांना समजलं पाहिजे आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत हा एक चित्रकलेचा उद्देश असतो चित्र काढण्याचा कोणता पण चित्रकार तेच बघतो की बाबा मी जे पण काही रेखाटलं आहे त्या पेपरवरती त्या कागदावरती ते समोरच्या माणसाला तेवढं ते पोचत आहे का जर ते पोचत आहे तरच त्या चित्राचा काही तरी फायदा आहे नाही तर मग त्याचा काही फायदा नसतो